दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहणारे व्यक्ती हे खेळ जास्त प्रमाणात खेळतात खेळ खेळण्यामुळे त्यांचा जो काम केल्यानंतरचा जो तणाव आहे जी थकान आहे ती कमी होते आणि त्यामधूनच त्यांचे मनोरंजन होते आणि आपण आजकाल आज बघतो की जास्तीत जास्त व्यक्ती हे मोबाईल खेळतात किंवा मोबाईलमध्ये जे गेम्स असतात ते खेळतात परंतु दुर्गम आणि उपेक्षित भागामध्ये राहणारे व्यक्ती हे खेळांकडे जास्त प्रमाणात लक्ष देतात परंतु त्या व्यक्तींना खेळण्यासाठी हे पुरेशा प्रमाणात मैदान झाले किंवा खेळण्याच्या ज्या सामग्री झाल्या त्या उपलब्ध होत नाही तरीही ती त्यांच्या खेळांमध्ये जास्त प्रमाणात प्रगती करतात आणि आज आपण पाहत आहो त्या खेळांमध्ये ज्या खेळाडूंना जास्त प्रमाणात अडचणी आल्या ते तेच खेळाडू आज जास्त प्रमाणात समोर जात आहे आणि मनोरंजन आणि तणाव दूर करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे खेळ आहे आणि हेच खेळ मग आपला तणाव दूर करण्यासाठी फार महत्त्वाचे काम करतात